खरं तर प्रामुख्याने मी भौतिक पुस्तकेच मोठ्या प्रमाणात वाचण्यात प्राधान्य देते पण आजकाल इलेक्ट्रिक दुनियामध्ये इलेक्ट्रॉनिक पुस्तके देखील वाचण्यात किंवा ऑडिओ बुक सुद्धा वाचण्यात मी रहस्य दाखवत आहे त्यामुळे खूप र मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट आहेत त्यांच्या माध्यमातून देखील मी ऑडिओ बुक ऐकलेले आहेत